मला पोहे पोहे ही पारंपरिक पद्धतीचा नाश्ता पद्धती खूप आवडते ही झटपट आणि लवकर होणारी कृती आहे आणि गरमागरम खाणे मला ती खूप आवडते त्यामध्ये व त्यामध्ये दोन चमचा तेल घेऊन कांदा आलू मिरची हे मिरची टोम्याटो तसेच बारीक कापून तेलामध्ये दोन चमचा तेलामधे मोहरी जिरे टाकून बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेले आलू मिरची हे सर्व टाकून थोडा वेळ लालसर होईपर्यंत करपवणे आणि नंतर त्यामध्ये भिजवलेले पोहे टाकून हळद मीठ तिखट टाकून चांगले ते सर्व मिक्स करून मिक्स करून थोडे शेंगदाणे वरून टाकून आणि कढीपत्ता तसेच सांभार वरून भरभरून टाकून ते सर्व मिक्स क करून झाकन ठेवून थोडा वेळ वाफवणे आनी नंतर असे अशा पद्धतीने गरमागरम पोहे खाण्यासाठी तयार होतात